हां बोला काय नाही बसले होते

हो वाटलं तर भरपूरशा मूव्ही निघाल्या आहेत तर तुला कुठल्या लँग्वेजमधली मूव्ही बघायची होती हो का आता एक खूप छान रितेश देशमुखची मूव्ही निघाली आहे जर तुला बघायला जायचं असेल रितेश देशमुखची मूव्ही वेड लागलं हो जर तुला बघायचं जायचं असेल तर तू जाऊ शकते पॅक तर खूप छान आहे आणि त्या मूव्हीमधली स्टोरीही खूप छान आहे हो मी तर बघितली मला खूप आवडली ती मूव्ही आणि त्या ॲक्टरची ॲक्टिंगही मला खूप आवडली म्हणून मी तुला सांगत आहे जर तुला बघायचंच आहे तर तू ते मूव्ही बघू शकते खूप छान मूव्ही आहे मी मला सध्या आता तर वेळ नाही आहे मला ऑफिसला जायचं आहे तू बघ ना तुझ्या कुठल्या फ्रेंड्सबरोबर चालली जा मला तर संडेशिवाय सुट्टी मिळतच नाही तुला तर माहिती आहे हो संडेला तर मला सुट्टी राहणार हो बरं ठीक आहे ना बघ पण टीकेटचे पैसे तूच भरशील मी नाही भरणार

हो तू सैराट मूव्ही पण बघायला जाऊ शकते हो राहते ना का नाही रहात बघू शकते तू ती पण तर छान आहे बरं ठीक आहे मग ओक्के ठीक आहे ना बघते मी मूव्ही शोधते दोन तीन मूव्ही आहे माझ्याकडे एक फुलपाखरू ही मूव्ही आहे वेड लागलं ती तर खूपच छान आहे एक मावली म्हणून पण मूव्ही आहे ती बघायला आपण जाऊ शकतो ठीक आहे ना मग मी सांगते ठीक आहे म्हटलं मग मी सांगते हो दोन तीन मुव्हीजचे नावं मी तुला मी सेंड करून देईन तुझ्या वॉट्सअपवरती त्यामधनं तू मग मला सांगशील तुला कोणता वेळ पाहिजे कोणत्या वेळेत मी टिकीट बुक करू आणि कोणत्या मुव्हीचे टिकीट बुक करू ठीक आहे हां पण आपण सायंकाळी जाऊन तर तोच जास्त बेटर राहणार तसं ऊन वगैरेही नाही रहात ना जर आपण दुपारी गेलो तर ऊन खूप जास्ती असते सायंकाळी गेलो तर कसं आपला मूड पण फ्रेश होऊन जात आहे

ठीक आहे मग मी करते तुला मुव्हीजचं नावं सेंड मग तू सांग मला की आपण आपल्याला कुठल्या वेळेला जायचं आहे आणि कुठली मूव्ही बघायला जायचं आहे ठीक आहे ओके चल बाय हं बाय